मला तुम्हाला एका प्रोडकबद्दल सांगायला आवडेल जे मी यूस करते स्प्रिंज बेबी क्रीम त्यामुळे माझा पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स आहे मी ती क्रीम एक दोन वर्षापूर्वी यूस करायला घेतली होती आतापर्यंत मी तीच यूस करते ती क्रीम फेसवर खूप सूट होते आणि तिने ऑइल चेहरा पण होत नाही मी उन्हात लाहून जाते तरी पण त्याने ऑइल चेहरा ऑइली चेहरा होत नाही आणि चेहऱ्यावर पिंपल्स पण येत नाही त्यामुळे आणि मला असं वाटतं की तुम्ही पण ती यूस करायला पाहिजे कारण मी पण माझ्या फ्रेंडस्ला सांगितलं होते तेव्हा त्यांनी पण ही क्रीम यूस करायला लागले होते आणि आक क्रीमचं खूप डिमांड आहे खूप दुकानात पण ते मिळतात तुम्ही मॉलमध्ये या ऑनलाईन पण घेऊ शकतात ही क्रीम तिचं नाव आहे स्प्रिंज बेबी क्रीम व प्रत्येक वेळेस तुम्ही लावून जाऊ शकतात डेली यूस पण करू शकता त्या क्रीमचा आणि याचे काही साईड इफेक्ट पण नाही आहेत तुम्ही पुढच्यांना पण सांगू शकता या क्रीमबद्दल आणि तुम्ही घेऊन सेल पण करू शकता म्हणून ही क्रीम खूप छान आहे आणि कमी कप पैश्यात भेटते ही क्रीम आणि जे साईड इफेक्ट तर अजिबात नाहीच आहेत तुम्ही यूस करा व सगळ्यांना सांगा यूस करायला मी पण यूस करते माझ्या घरातले व्यक्ती पण सर्व यूस करतात माझी बहीण आई वगैरे सर्व जणांना मी सांगितलं आहे व मी तुम्ही ही व्हॉटसअपला पण माहिती टाकू शकता क्रीमची स्प्रिंज बेबी क्रीम फेसवर लावायची सकाळ संध्याकाळ